विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि महाविद्यालयासाठी सर्वात जास्त शहरात आवडतं आणि त्यांनी निवडलेली पसंतीची क्षेत्र पन्नास टक्क्यापेक्षा जास्त विज्ञान चाळीस टक्के वाणिज्य आणि दहा टक्के कला कारण नोकरीचे सध्याची परिस्थिती बघता कोणतेही क्षेत्र निवडताना भविष्याचा विचार करून निवडलं जातात त्याच्यामध्ये विज्ञान विभागात बऱ्याचशा संधी आहेत जसं की नर्सिंग अभ्यासक्रम आहे म्हणजे कोणतंही विज्ञान शाखा घेतल्यानंतर कोणत्याही शाखेमध्ये आपल्याला जाता येतं आहे वैद्यकीय झालं औषधशास्त्र झालं कृषी झालं अभियंत्रिकी झालं बी कॉम बी एड डी एड म्हणजे वैद्यकीयशाच विज्ञानशा विज्ञानशाखा निवडल्यानंतर नव्वद नव्वद ते पंच्याण्णव टक्के पदवीसाठी आपल्याला हे होता प्रवर्ग खुले खुले होतात त्याच्यामुळे आपण कोणत्याही अभ्यासप्रमाणामध्ये आपल्याकडं पर्याय अवेलेबल होतात जर कला शाखा घेतली तर आपल्या राज्यात बी एड डी एड हे फक्त लिम फक्त मर्यादितच क्षेत्र राहतं कलाक्षेत्र कला जर क्षेत्र निवडलं तर त्याच्यामध्ये पण वाव आहे पण जसं आत्ता सध्याच्या क परिस्थितीनुसार जसं नोकरीसाठी नोकरीसाठी बघायला गेलं तर आता सध्या कंडिशनला विज्ञान शाखा हे बेस्ट आहे कारण त्याच्यामध्ये नोकरीचे चान्सेस जास्त आहेत नोकरी जरी नाही भेटली तर त्याच्यात व्यावसायिक शिक्षण घेता येतं जसं की मत्स्यविज्ञान आहे उद्यान विद्या फॉरेस्ट्री अन्न औषध निर्माण क्षेत्र आहे परत वाणिज्य शाखा घेतल्यानंतर सी ए होता येतं चार्टर्ड अकाऊंटंट होता येतं हे असे वेगवेगळे प्रकारचे बी ए एम ए बी एड आयटीया आयटीया करून स्वतःचं बिझनेस स्वतःचं व्यवसाय करू शकता वेल्डिंगचं दुकान टाकू शकता फिटर फिटर फिटिंग सर्विसेस बसू श चालू करू शकता इलेक्ट्रिशियन व इलेक्ट्रिशियनचा आयटीया झाला तर आपण आता इलेक्ट्रिशनच्या आयटीयाला पण भरपूर प्राधान्य दिलं जातं आणि त्याच्यामध्ये भरपूर संधी उपलब्ध आहेत कारण आत्ताचं जग हे पूर्ण इलेक्ट्रॉनिक आहे गाड्या इलेक्ट्रॉनिक घरातले टू वे दोन दोन चाकी गाड्या इलेक्ट्रॉनिक झाल्या आहेत चार चाकी इलेक्ट्रॉनिक झाल्या म्हणजे आता येणारं जे भविष्य काळ आहे तो पूर्ण इलेक्ट्रॉनिकच असणार आहे त्याच्यामुळं त्यांनाही आता स्कोप वाढतो आहे संधी मिळतात त्याच्यामुळं आयटीयामध्ये इलेक्ट्रिशियन हा पण बेस्ट ऑप्शन आहे त्याच्यामंत त्याच्यानंतर विज्ञान शाखेमध्ये इलेक्ट्रिशियन इंजिनिअरिंग करू शकता इलेक्ट्रिक अभियंत्रिकी पदवी घेऊन पण त्याच्यामध्ये पण आता स्कोप आहे पण ज्याच्या त्याच्या आवडीनुसार ज्याच्या त्याच्या आवडीनुसार जो तो घेतो पण सध्या नोकरी आणि फ्युचरचा विचार करता ह्या विज्ञान शाखाही उत्तम आहे कारण त्याच्यामध्ये विविध प्रकारचे पर्याय आहेत विविध प्रकारच्या नोकरीच्या संध्या आहेत विविध प्रशासकीय संधी आहेत अप्रशासकीय आहेत खाजगी क खाजगी संस्थांमध्ये सुद्धा त्यांना संधी उपलब्ध वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत ते पण नाहीतर व्यावसायिक क्षेत्रामध्ये त्यांना संधी आहेत जसं की मत्स्यविज्ञान घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोपेसर होता येतं प्रोपेसर नाही जर स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता मत्स्यबीज उत्पादन केंद्र उभा करू शकता स्किल डेव्हलपमेंट करू शकता आणिक ह्याच्या पूर्ण ह्या ह्या सर्वांमध्ये विज्ञान शाखा अशी आहे की कधीही न संपणारी आहे जसं की अन्न व औषधशास्त्र औष औषधीशास्त्र याच्यामध्ये अन्न हे जोपर्यंत म पृथ्वीतलावर मानव प्रजाती आहे तोपर्यंत अन्न लागणार आहे औषधं आता हळूहळू होणारे जे वातावरणातील बदल परत पाऊस पा अवकाळी पाऊस ग्लोबल वॉर्मिंग हे वाढणारं प्रदूषण त्याच्यामुळे होणारे रोग त्याच्यावर आता निदान होणार त्याच्यावर मग त्यांना औषधांचं रोगप्रतिकार शक्ती कमी होणार मग त्याच्यासाठी लागणारी औषधं वाढणारी लोकसंख्या ह्याच्यामुळे औषध निर्माणशास्त्र अन्न व औषध निर्माणशास्त्र हे कधी न संपणारं अभ्यासक्रम आहे आणि त्याच्यामध्ये कधीही फेल न होणार किंवा कधीही मागे न पडणार आहे आणि तसंच मत्स्य विज्ञान मत्स्यविज्ञान पदवी ही हाही त्याचाच एक भाग आहे कारण सर्वात जास्त प्रथिने स्वस्त स्वस्तामध्ये प्रथिने पुरवणारं जर कुठला नसेल तर मासे हे आहेत आणि सगळ्यात आरोग्यासाठी गुणकारी औषधी ओमेगा थ्री पॅसि ॲसिड आणि जे का आपल्याला गरजेचे असणारे जे प्रथिने जे काही शरीराला लागणारे महत्त्वाचे जे प्रथिने आहेत ते फिशमधून भेटतात आणि ह्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे प्रो प्रोडक्ट बनतात वेगवेगळ्या आजारांवरनं उपचार केले जातात जसं की हात भाजल्यानंतर तिलाप्या माशाची स्कीन यूज केली जाते ट्रीटमेंटसाठी असे बरेच बरेचसे प्रयोग चालू आहेत आणि ह्याच्यामुळे सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घ्यायला गव्हर्मेंट कॉलेजेस प्रेफर करतात म्हणजे आवडतात कारण तिथे परीक्षा फीस किंवा फी स्ट्रक्चर कमी असतं सोयीसुविधा आवलेबल असतात आणि नोकरीच्या संधी भेटण्याचं सर्वात जास्त संधी तिथे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तेच प्रायव्हेट कॉलेजमध्ये गेलं तर तिथे संधी कमी पैसा पैसा जास्त लागतो ह्या असंच बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घ्याला गव्हर्मेंट कॉलेजच पसंत केलं आणि त्यांना पसंतीचं क्षेत्र कला वाणिज्य विज्ञान हे आहे